आमच्या राज्यात विविध प्रकारच्या कला आहेत चित्रकला चित्रकलेचे खूप प्रकार सांगता येतील शिल्पकला तर विचारूच नका आणि कापडनिर्मिती पण वेगवेगळ्या प्रकारची सिल्कचं कापड खादी कापड झालंच तर तुमचा दोरवा प्रकार असतो कापडात मलमल असते असे पण खूप आहेत कुंभारामध्ये वेगवेगळ्या कलांनी त्यांनी चित्र केलेली कुंड्या वेगवेगळ्या प्रकारच्या या ही खूप प्रकारच्या असतात आणि विणकाम मला इतकं आवडतं त्या विणकामध्ये इतकं काय काय असतं कोणी काय स्वेटर विणतं कोणी दोऱ्याचे रुमाल तोरणं फुलं हार अनेक प्रकार स्वेटरचे सुद्धा अनेक प्रकार करता येतात त्यातही मला खूप आवडतं विणकाम करायला शिल्पकला म्हणाल तर दगडाचं शिल्प मातीचे वेगवेगळे कला केलेले असतात शिल्पाच्या नक्ष्या आकृती कुंभारकलामध्ये कुंभार इतके छान मातीचे घट वेगवे प्राणींची चित्र बाहुल्या हत्ती घोडे ह्यांचे पण छान आकाराचे ते बनवतात साचे सिमेंटचे बनवतात कोणी मातीचे बनवतात वेगवेगळ्या आकाराचे कुंभ बनवतात आम्हाला पुजेला छोटे मडके त्याला ते लागतात तेही बनवतात पाण्यासाठी वेगळ्या आकारचे माठ बनवतात त्याला ते नळ कोणी काय काय डिझाईन करतं कोणी पेंटिंग करतं असं पण आहे आणखी खूप आहेत म्हणजे कुंभारकला तर खूपच छान आहे कापडनिर्मितीत मलमलमध्ये इतके सुंदर अगदी पातळ मऊसूत शाली साड्या वेगवेगळ्या प्रकारचे कपडे ड्रेश मटेरियल्स झालंच तर गाऊन खूप चादरी वेगळ्या सोलापुरी चादरी आमच्याकडे खूप छान असतात बेडशीट वेगवेगळ्या प्रकारचे असतात खूप काही असतं